हल्ली मुले जास्त मैदानी खेळ न खेळता ऑनलाईन खेळ खेळत असतात असं काही साधारण अनुभव आहे म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी अनेक आजूबाजूला मैदानी खेळ आम्ही खेळत होतो त्याही वेळी ऑनलाईन खेळ उपलब्ध असायचे परंतु त्याची नशा मुलांना त्यावेळी चढली नव्हती कदाचित याच्यामागे पालकांचा धाक हे कारण असावं परंतु जेव्हा मुलं ग्रॅज्युएशन किंवा मास्टरची डिग्री कंप्लीट करण्यासाठी येतात त्यावेळी हॉस्टेलमध्ये बरीचशी मुलं एकत्र बसून वेगवेगळे खेळ खेळत असतात मी इतका ऑनलाईन गेम किंवा ऑनलाईन गोष्टी खेळत नसल्यामुळं मला याच्यातील इतका अनुभव नाही परंतु माझे काही मित्र आहेत जे वेगवेगळे गेम नेहमी खेळत असतात एकमेकांना फोन करून ऑनलाईन बोलवून वेगवेगळ्या पद्धतीनं ते एकमेकासोबत कनेक्टेड राहत असतात आणि गेम प्रकारचं खेळत असतात त्याच्यामध्ये बी जी एम आय म्हणून एक खेळ आहे की जो मोठ्या प्रमाणात मुलं खेळत असतात एकत्र येऊन पबजी नवाचा जो खेळ काही वर्षांपूर्वी मा आपल्या देशामधून बॅन करण्यात आला त्याच रूपामध्ये बी जी एम आय नावाचा एक खेळ सध्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी खेळला जातो अगदी त्याच पद्धतीनं आमच्या हॉस्टेलमधील सुद्धा बरीचशी मुलं एकत्र बसून रात्री जेवण झाल्यानंतर एकमेकाला फोन करून ऑनलाईन येतात एकमेकाशी कनेक्ट होतात आणि ते तासनतास त्याच्यावरती खेळत असतात माझे काही मित्र आहेत की जे या गोष्टींवरती अभ्याससुद्धा करतात की ऑनलाईन गेमिंग हे जे कल्चर आहे ते किती प्रकारे योग्य आहे कोणत्या प्रकारे याचा उपयोग केला जातो आहे मुलांमध्ये अगदी त्याच पद्धतीनं सध्या वेगवेगळे क्रिकेटर्स हे वेगवेगळे ऑनलाईन गेम्स सुचवत असतात मुलांना काही लोक रमी सर्कल नावाचा एक गेम जो आहे की त्या प्लॅटफॉमचा वापर करून वेगवेगळे ऑनलाईन खेळ खेळत असतात त्याच पद्धतीनं काही मुलांवर याचे दुष्परिणामसुद्धा होतात जसं की डोळ्यांची हानी होणं किंवा मेंटली इनस्टेबल होणं त्याच पद्धतीनं आपण विचार केला की जे रमी सर्कलसारखे काही प्लॅटफॉम जे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ उपलब्ध करून देतात तर त्याच्यामध्ये कुठेतरी जुगारासारखा एखादा खेळ लपून खेळला जातो असा सुद्धा काही अनुभव माझ्या मित्रमैत्रिणींना आहे